नमस्कार सर हां गजू गजू इंगळे बोलत आहे अरे हो तो हा तोच गजू इंगडूए फ्रिलान्सर फ्रिलान्सर ते फोटोगिट इडिट करतो ना ते थमनेल गिमनेल बनवून देतो यूटूबवरचे म्हणा ते लिंगडिनवर प्रोफाइल बनवून देतो काय सांगता राजे ओ आयकडची नोटिस आली एवढ्याश्या कामासाठी मला लय काही पैसे घेतं म्हणे तू लय काही साठवून ठेवलं म्हणे त्या हो ना मलाच तर समजून राहिलं नाही म्या कोणतं साठवलं तर पाच अन् दहा रुपयांत काम करणारा मी आणि मला इन्कम टॅक्सची नोटिस आली राजे ओ हो नं समजून राहिलं नाही सकाळपासून त्याच चिंतेत आहे मी काय करू काय नाही मला फक्त साहेबाला एवढंच सांगायचं आहे की ब्वा मी फ्रिलान्सिंगच करतो बाकी दुसऱ्याच माझे कोणते काळे कामं नाही आहे हो ना तेच आता लेटर लिहीत होतो सरले की ब्वा माझे कोणतेच काळे कामं नाही आहे एक गरीब आहे मी फोटोगिटो एडिट करून देतो कोणाला काही फोटोशॉप करायचं असलं किंवा कोणाला माहिती ॲड करायची असली कोणाचे कामं असले शाळेचे कोणाचा प्रोजेक्ट लिहायचा असला त्या साऱ्या गोष्टी करून देतो ब्वा आणि कुठं या इन्कम टॅक्सच्या आयकडच्या मधात लागता मधात पडता तिथं सकाळपासून मला जेवण नाही चाललं ना काही नाही चाललं ही नोटिस आली तर घराई तेव्हापासून काय करू समजून राहिलं मा माय बोंबलून राहिली वेगळी ते हां ठीक आहे ना सांगा ना मला काय करू तर काय करू त्या नोटिसचं त्याला रिप्लाय देऊ की काही विनंतीपत्र पाठवू त्याला हो तेवढं करून द्या आपलं काम आणि सरले सांगतो ब्वा माझी भूलचूक कुठं झालं अशीन तर निपटून घ्या इथं इथं आणि शेटलमेंट करून टाका हो ना अरे नाही ना बावा अच्छेखाले घाम फोडते ना इन्कम टॅक्सची हे आली तर नोटिस आली तर मग माझे तसे झालं आहे बरं जाऊ द्या पाह्या तो तुम्ही बावा ते लिहून टाकतो सरले सरच्या पाया लागेन तर पाया पडतो सरच्या रडतो पडतो त्याच्यासमोर आणि तेवढं करून टाका म्हणतो हो ठेवतो मग